आपल्या देशामध्ये सध्याची वाहतूक व्यवस्थेवर मी पूर्णतः नसलो तरी बऱ्याच अंशी समाधानी आहे कारण एकेकाळी पूर्वी वाहतुकीची साधनं इतकी तुटपुंजी होती रस्ते नव्हते आणि असले तरी ते पक्क्या स्वरूपाचे नव्हते परंतु अलीकडे शासनानं आपल्या देशानं या वाहतूक व्यवस्थेवर चांगल्या प्रकारे लक्ष दिलेलं आहे सर् सर्व रोड सर्व रस्ते हे सुधारले आहेत आणि आपल्या भारतातील व्यवस्था वाहतूक व्यवस्था म्हटलं तर हवाई वाहतूक आहे जल वाहतूक आहे आणि रोड वाहतूक रस्ता वाहतूक अशीसुद्धा वाहतूक केली जाते आणि या वाहतुकीबद्दल महाराष्ट्र शासनाने परिवहनमंडळ नावाची बससेवा सर्वसामान्य गरीब नागरिकासाठी उपलब्ध करून दिलेली आहे बरेच धनाढ्य लोक किंवा पैसेवाले लोक आपल्या स्वतःच्या वाहनातून फिरतात परंतु ज्याना काही आधार नाही अशासाठी महाराष्ट्र शासनाची ही बससेवा ही सध्या चांगल्या प्रकारे सुरळीत असून गोरगरीबांना त्यामध्ये बऱ्याचशा सवलतीसुद्धा देण्यात आलेल्या आहे म्हणून मी वाहतूक व्यवस्थेवर सध्या तरी समाधानी आहे